शिक्षण रोजगार आणि सामाजिक स्थितीत दृष्टीने यवतमाळ जिल्हा म्हणजे शिक्षण सामाजिकरीत्या पणे पार पडतात तर रोजगाराला शिक्षणात रोजगारसुद्धा जिथे जास्त ॲवेबल आहे कारण यवतमाळ जिल्हा हा कमी लो संख्यांची कमी लोकांची संख्या असून तिथे भरपूर रोजगार ॲवेलेबल आहे शिक्षण म्हटले तर यवतमाळमध्ये सगळ्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून तिथे लिंग समानता भेदभाव केला जात नाही यवतमाळ जिल्हा लहान असल्याने तिथे यवतमाळ जिल्ह्यात स स सहजासहज सगळ्या गोष्टी ॲवेबल ॲवेबल भेटतात तिथली तेथील फॅमिली किंवा अदर खूप छान प्रकारे राहतात सगळे आपले कामे स्वरीत्यापणे पार पाडतात त्याचेच कारण म्हणजे तिथं तेथील लोकसंख्या नागपूर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील लोकसंख्या ही खूप कमी यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्या खूप कमी आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात रोजगार किंवा तेवढं आहे रोजगार किंवा शिक्षणाच्या स्थितीच्या दृष्टीने कमी आहे म्हणजे तेवढी समस्या की ते ॲवेलेबल नाही आहे